केसासाठी तर लोक निंबाच्या पानाचा कडूलिंबाच्या पानाचा रस लावतात त्वचेला असेल तर ते कोरफडीचं झाड असते त्याच्यातला जो सद असतो तो चेहऱ्याला लावला जातो त्याच्यामुळे चेहऱ्याची काळजी घेतली जाते मुलायम राहते त्याच्या सुरकुत्या पडल्या त्याला आराम मिळतो कडूलिंबाच्या पाल्याचा रस लावला तर केसांमधले कोंडा ऊवा वगैरे जे किटाणू असतात ते सुद्धा त्याने मरतात केस मुलायम राहतात व अशा प्रकारे आम्ही या गोष्टीचा वापर करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला खूपच फायदा झालेला आहे